आमच्या संस्कृतीमध्ये जेव्हा एखाद्या मुलीचा ती तेरा किंवा चौदा वर्षाची असताना जेव्हा तिला ऋतू काल सुरू होतो तेंव्हा त्या ऋतूकालाचे छान पद्धतीने कार्यक्रम करून स्वागत केले जाते त्यामध्ये तिला ऋतूकालाबद्दल माहिती दिली जाते व त्याचे नियम काय आहेत हे समजावले जाते खूप स्त्रिया एकत्र येऊन हा कार्यक्रम अगदी छान पद्धतीने पूर्ण करतात तसेच तिला तिच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेच्या दृष्टीने अधिक प्रकारे छान माहिती व त्याची जागृती देतात त्यामुळे तिला तिच्या ऋतूकालामध्ये तिच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी या माहितीचा फायदा होतो